आरोग्यसेवेसाठी असणारा अपूर्ण निधी हा हा प्रश्नच मुळात फार गंभीर असून त्याकडे अतिशय गांभीर्यानंच पाहणं गरजेचं आहे आरोग्य हे अतिशय महत्त्वपूर्ण असून त्यामधून माणसाचं आयुष्य हे पुढे जात असतं आणि अशा वेळेला आरोग्य बिघडल्यानंतर त्याला मिळणाऱ्या सोयीसुविधाची अपेक्षा औषधं असतील इतर काही ट्रीटमेंट्स असतील ॲ ॲडमिट होणं असेल ह्या सगळ्या पद्धतीत पाहताना सरकारी गोष्टी ह्या अतिशय मागास राहतात आणि केव केव्हाही हे पुढारलेले दवाखाने किंवा प्रायव्हेट्स हॉस्पिटल्स खाजगी इस्पितळं म्हणजेच ती भाव खाऊन जातात किंबहुना पैसे कमवून जातात कोविडच्या काळात पाहिलेलं आहे लोकांची बिलं ही लाखोंच्या घरात दहा दहा पंधरा पंधरा लाखांच्या पुढे आलेली आहेत अशा वेळेला मग निश्चितच राज्य सरकार काय करतं हा मोठा प्रश्न निर्माण होतो राज्य सरकारच्या असणाऱ्या इस्पितळांमधील अस्वच्छता डॉक्टरांची कमतरता असं म्हणता येणार नाही की तेथील डॉक्टर मागासलेले आहेत बरेचसे डॉक्टर चांगल्या पद्धतीत तिथे शिकलेले असतात ते खूप म्हणजे प्र पेशंट्सना अनुभवही काही वेळेला चांगला येतो पण तिथे असणाऱ्या भौतिक सुविधांचा विचार करता ते कुठेतरी मागे राहून जातं आणि अस्वच्छता ही काही वेळेला नागरिकांच्याच हातात आहे ते जर स्वतः व्यवस्थित वागतील तर बरेचसे प्रश्न मिटण्यासही मदत होऊ शकेल कारण सरकार अलीकडे प्रयत्न करत आहे की अशा दवाखान्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही मोठमोठ्या मशीनरीज वगैरे आत्ता येणाऱ्या कॅन्सरसारख्या दुर्धर आजारांवर पुढे नेण्याच्या दृष्टीने म्हणजे पेशंट्सना बरं करण्याच्या दृष्टीने रुग्णाला आधार मिळण्याच्या दृष्टीने कमीतकमी पैशात चांगला उपचार मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत मात्र अजूनही ते सामान्य लोकांपर्यंत पोहोचत नाहीत हे योग्य नव्हे असंच म्हणावं लागेल